या ठिकाणावर य भेट देण्या्साठी योग्य काळ म्हणजे उस्मानाबादच्या लेण्या उन्हाळ्यात खूप गरम होतात त्यामुळे हिवाळा म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी यात या महिण्यात भेट देणं उत्तम राहील थंड हवामानात लेण्या पाहायला खूप मज्जा येते आणि दमही लागत नाही हातल्या देवीची चत जत्रा चैत्र महिन्यात म्हणजे मार्च एप्रिलमध्ये भरते त्यावेळी इथं खूप लोकं येतात खेळ गाणी खाणं आणि बाजार सगळं असतं पावसाळ्या डोंगरावरचा परिसर खूप हिरवागार होतो पन वाट थोडी घसरडी असते तुळजा भवा तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर तुतुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाच्या वेळी म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये इथे खूप मोठी चत्रा भघते तेव्हा भक्तीचा मिरवणुकीचा आणि आनंदाचा माहोल असतो लाखो लोक देवीचे दर्शन घेण्या्साठी येतात जर शांततेत दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इतर महिन्यात विशेषतः हिवाळ्यात तिथे जाऊ शकता धन्यवाद